मी काही मागचे काही दिवस मी बाहेर गेलो होतो तर त्या वेळेस माझ्या बगीचाची किंवा माझी जी बाग आहे फुलांची गुलाब झेंडू ज्यामध्ये आदळ आढळतात तर त्या बागेची काळजी संपूर्ण काळजी माझ्या बहिणीने घेतली होती तर तिला सहसा बगीचाचं माहीत नाही आहे पण स मी बाहेर गेल्यानंतर ज्यावेळेस मी चाललो होतो त्यावेळेस तिला पूर्वतयारी मी सांगितलेली होती की सकाळी उठणे एक एक वेळेस बागेतनं सर्व फिरणे नंतर त्याला पाणी घालणे नंतर काय म्हणतात त्यांना कोणती झाडं वाढले असतील की बघणे कटाई करणे कीटक काही काही जी झाडं आहेत जसं की मोगऱ्याचं झाड आहे याच्यावर सकाळी सकाळी कीटक किंवा जे कीटक वगैरे असतात ते जास्त बसतात तर त्यामुळे मी ते पण सांगून गेलो होतो की या झाडाव जास्त कीटक बसतात तू ह्याच्याकडं म्हणजे या झाडाकडं तू विशेषत लक्ष दे किंवा ज्या वेळेस तू इकडे जाशील तर जाताना या झाडांना पेशल लक्ष दे त्यावर लिक्विड फॉर्म टाक की बघून घेईन किंवा पाणी टाक पण असं मी सांगून गेलो होतो तर म्हणजे माझी बहीणसुद्धा चांगल्या पद्धतीनं मी नसताना सुद्धा मा त्या बगीचेची काळजी घेते पण मी बाहेर जरी असलो तरी फोन करून दिवसातून दोन वेळा की तीन वेळा कॉल करून मी तिला विचारत असतो की बागेची तू क बागेमध्ये आहेस की नाहीस काळजी घेतेस की नाही असं मी तिला विचारत असतो तर मी क किती दिवस जरी बाहेर गेलो तरी माझी बहीण त्या बगीचाची काळजी घेते